आमच्या गावामध्ये धार्मिक उत्सव म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती श्री रामनवमी हनुमान जयंती आणि असे विविध कार्यक्रम यामध्ये आम्ही आमचे मित्रमंडळी सर्व कार्यक्रमामध्ये भाग घेतात सहभाग करतात त्यांचा त्यामुळे आम्हाला त्यांच्या अनुभवांची जाणीव होते आणि आ आम्ही त्यांना पावन त्यांच्या स्मा पावन स्मृतीत अभिवादन करतो